हां वेदांग रेस्टॉरंट ना हो मी नरेंद्र पाटणकर बोलतो आहे हां मी आत्ता तुमच्या इथून जेवणाची ऑर्डर काही तासांपूर्वी बुक केलेली होती हां आम्हाला जेवण मिळालं सर पहिली गोष्ट जेवण अप्रतिम होतं हो हो हो हां मी चार बटर रोटी त्यानंतर दाल फ्राय एक मागवलेलं होतं मी हां प पनीर बटर मसाला दोन मागवले होते हां आणि जिरा राईस पण मी दोन मागवले होते हो हो हो तर जेवण अप्रतिम होतं मग जेवण सर्वांना आवडलं माझ्या घरी पाहुणे आलेले होते त्यामुळे मी मागून घेतलं होतं तुमच्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या वेदांग रेस्टॉरंटचं नाव खूप चांगलं आहे हो हो हो हो त्यामुळं आता मला बिल जे झालं आहे त्यात काही डिस्काउंट मिळणार नाही का अहो आम्ही तुमचं कायमचं कस्टमर आहे सर सो आम्हाला द्या ना तुम्ही काहीतरी कमी करा मी आत्ता ऑनलाईन चेक केलं पण ऑनलाईनला तुमच्या डिस्काउंट काही दाखवत नाही आहे सो तुमच्याकडनं काही ऑनलाईन झालं तर बरं होईल हो प्लीज प्लीज डिस्काउंट द्या ना कारण आम्ही तुमचं कायमच आहे तुमचे पदार्थ खूप चांगले असतात खूपच छान असतात आम्ही कायम तुमच्याकडनंच घेतो हो तुमचं जे मूळ मालक आहेत त्यांना माहिती आहे हो हो हो त्यामुळं बघा काहीतरी कमी होत असतील तर हा प्लीज म्हणजे तेवढं जरा कमी केलं तर बरं होईल आम्हाला डिस्काउंट दिला तर बरं होईल नेहमीचं कस्टमर आहे आम्ही म्हणून म्हणलं हो ना हो हो हो हो हो चालेल मी तुम्हाला जी पेद्वारे पाठवू शकतो मला तुम्ही हे साधारण डिस्काउंट करून जे असतील ते पाठवा हो हो आणि सर्वांना जेवण अतिशय आवडलं खूप छान होतं हां सो प्लीज आहे त्यात डि डिस्काउंट करा आणि पाठवा ऑनलाईनला कुठंच तुमचा डिस्काउंट दिसत नाही सो डिस्काउंट करून द्या चालेल चालेल हो अच्छा अच्छा